हो लेखनाची सवय आहे मी कविता करते आणि सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला शांत वातावरणामध्ये मला कविता लिहायची सवय आहे आणि आवड आहे